काका यवतमाळ ते अमरावतीचा प्रवास आहे पण माझ्याकडे कॅश नाहीये माझ्याकडे ऑनलाइन पेमेंट आहे तुमच्याकडे फोनपे जीपे किंवा पेटीम असेल तरच मी तिथपर्यंत येते कारण की माझ्याकडे कॅश नाही आहे सध्या तर तुमच्याकडे असेल तर मी बसते नाही तर असू द्या